हॅलो तुम्ही प्रत हां सर मी आजच मुंबईवरून आलो आहे सांगलीला आणि माझी फॅमिली पण सोबत आहे माझ्या मग मला उद्या असं सांगली फिरायचं आहे मग तुमच्याकडं म्हणजे कॅब्स अव्हेलेबल आहेत का म्हणजे असं मी म्हणजे चांगले ह्याच्यामध्ये ए सीमध्ये किंवा ड्रायव्हर दारू पित नाही असं अवेलेबल आहेत का ओके सर मला म्हणजे असं माईघाट गणपती मंदिर असं फेमस प्लेस फिरायचे आहेत पण मला तेवढं नॉलेज नाही सांगलीबद्दल मला एक असं एक्सपिरियन्स किंवा लोकल ड्रायव्हर पाठवू शकता की तो मला सगळं पूर्ण सांगली फिरवेल ओके सर आणि

ओक्के ओके सर आणि सर आम्ही सहा जण आहे मग तुमच्याकडं असं मोठ्ठी गाडी अव्हेलेबल आहे का म्हणजे ए सीमध्ये बरं त्याचं ब भाडं किती आहे मग

तरी पण असं म्हणजे एक पाच सहा तासासाठी पाहिजे आणि ही गणपती मंदिर यव म्हणजे फेमस प्लेस करायचे असं पॅकेज बिकेज काय आहे का म्हणजे पॅकेज सिस्टीम की तुम्हीच फिरवणार ओके सर आणि सर आम्हाला म्हणजे दारू न पिणार पाहिजे आणि सर आम्ही वेजिटेरियन आहे त्यामुळं सर असं म्हणजे चांगला माणूस तुम्ही पाठव पाठवू पाठवू शकता का म्हणजे सर तरी मग तरी मी तरी मी सर्च केलं होतं गुगलला तुमचंच श्रीगणेश कॅब य एजन्सी पहिल्या नंबरवर आली होती आणि सर आहेत तुमच्या रेटिंग विटिंग आहेत म्हणून फोन केला होता सर तुम्हाला मग तुम्ही सर सांगा की येवढं पॅकेजला येवढं म्हणजे असं ओके सर ओके सर

सहा ते सात हजार म्हणजे लोकेशनवर डिपेंड आहे म्हणजे ह्या लोकेशनला म्हणजे असं सहा सात हजार मग सर ती सहा सात हजार म्हणजे असं काही डिस्काउंट बिस्काउंट देऊ शकता का म्हणजे सर असं काय म्हणजे असं कस्टमरला अपेक्षा असते सर ना म्हणजे य डिस्काउंट भेटायला पाहिजेल असं ओके सर थँक्यू ओके ओके सर सर मी व्हॉट्सअपला म्हणजे सांगतो सर तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे ते आमचं कन्फर्मेशन फॅमिलीचं ओपिनियन घेऊन

हां सर ठँक्यू ठँक्यू